विहिरीतून पाणी पहिले महिला काढायच्या आणि त्यासाठी त्यांचं आरोग्य पण चांगलं राहायचं आता नळ आले आहे घरोघरी नळं आले आहे आणि पण म महिला आता सगळी महिलाची सवय जे व्यायामाची आहे ती खूप खूप हे चाललेली आहे की व्या व्यायाम महिला करत नाही आणि महिला आजकालच्या महिला जे व्यायाम नाही करत त्यासाठी म महिलाचे तब्येत सुद्धा ब हे करून राहिली बिघडून राहिली हो व वर्षातून कमीत कमी महिलाची चार ते पाच वेळा बिघडते तब्येत आणि त्याचं जे व्यायाम होत नाही पहिला म प पहिले महिला दोराने पाणी काढा काढत होत्या सकाळी पाच वाजता उठत होत्या सगळं पाणी विहिरीचं पाणी क वि विहिरीतून दोराने पाणी काढत होत्या महिला णि आता महिला सगळं नळ घरोघरी नळ आहे संडासात सुद्धा नळ आहे आणि पहिले महिला संडासात अर्धा अर्धा किलोमीटरवर पैदल जात होत्या म्हणून त्यांचं आरोग्य चांगलं राहत होत्या आणि इलेक्ट्रिक आता पहिले पहिले आम्ही शे शेतीत मोटानं पाणी काढायचं मोटानं पण आता इलेक्ट्रिक मशीन लागलेली आहे त्या त्या त्याला आणि इलेक्ट्रिक मशीन लागली आहे तर आम्हाला ती बि बिल परवडत नाही बिल खूप येतात इलेक्ट्रिकचं आणि इलेक्ट्रीचं बिल येतात आणि पहिले जे मोटनं काळा पाणी जे करत होते त्यांना ते ते पण ते पण एवढंच पाणी येत होतं कीन की मोटानं ब बैलाची जोडी लावू आम्ही आणि मोटंनं पाणी काढू आणि आता इलेक्ट्रिक मशीन लागली आहे आणि इलेक्ट्रिकचं मशीन लागली आहे आणि ही इलेक्ट्रिकचं बिल खूप येतात जास्त पण पहिलीच पहिले जे येतात आणि ते येतात फरक काहीच नाही आहे आ पहिलं जे मो मोटानं पाणी काढत होतो आणि त त्यांना पण आम आमचं व्या व्यायाम होत होता चांगला आणि आता जे आम्ही बटन दाबतो तर त्यांना आमचा ख खर्च पण खूप वाढला आणि आणि आमचं आरोग्य पण खूप बिघडलं आहे आणि आणि पहिले जे आ आम्ही जे पहिले जे आम्ही मोटंनं पाणी काढतो होतो त्यां त्यांचं आ आमचं आरोग्य चांगलं राहत होतो आम्ही तीन तीन टाईम जेवत होतो पण आता आम्ही एक एकच टाईम दिवसभरातून जेवतो सकाळी नाश्ता केला काय झालं कारण की व्यायामच नाही होत ना त्याचा मोटार सगळे घरी आलो का नळाचं पाणी पहिले आम्हाला विहिरीचं पाणी काढा लागत होतो महिला वर्गाला विहिरीचं पाणी काढा लागत होतो आणि म पहिले महिला वर्ग झाडत होत्या घरात अंगण आणि इलक्ट्री इलक्ट्री नव्हत्या पहिला पहिले दिवे लावत होत्या आणि आता सगळं सगळीकडं मोटर चालू आहे आणि मोटारीनं हे जे हे जे आप आपलं वे वेळ वाचतो पण शरीरावर खूप डु दुष्परिमाण होतात मोटारचे म्हणून हे जे पहिलेचं जे विरीतून पाणी काढणं होतं हे चांगलं होतं आणि हे आता आम्हाला हे मोटारचं पस